मी शाळेत असताना मला चित्र काढायला खूप आवडायचं म्हणजे मला ते इतकं जमत नाही पण मला ते खूप आवडायचं म्हणजे पेन्सिलने किंवा कलरने चित्र काढणं आणि ते रंगवणं लहान असताना मी खूप ड्रॉइंग बुक म्हणजे खूप वापरायचे आणि कलर पेन्सिल्स हे सगळं माझ्याकडे खूप या वस्तू खूप असायच्या मी जेव्हा सातवी आठवीत होते तेव्हा मला आठवत आहे की एकदा आमच्या शाळेतच चित्रकला प्रशिक्षण वर्ग म्हणजे एक कार्यशाळा होती आणि मी तिथे भाग घेतला होता तिथे आमच्या जिल्ह्यातून चित्रकला म्हणजे त्यामध्ये खूप पारंगत असणारे चित्रकार कलाकार जे होते ते आले होते ते आम्हाला मार्गदर्शन करायला आले होते ती एक दिवसाची कार्यशाळा होती आणि मी त्यामध्ये भाग घेतला होता मला त्यातलं काही फारसं कळत नाही पण मला ते आवडतं म्हणजे ते वेगवेगळे कलर रंग आणि त्याच्या त्या रंगाच्या सहाय्याने आपण कागदावर एक सुंदर कृती कलाकृती आकारणं हे मला खूपच आवडतं आणि त्यामुळे आम्ही त्या कार्यशाळेत म्हणजे इतकं शिकलो की मला असं माहीत नव्हतं की चित्रांमध्ये सुद्धा खूप प्रकार असतात किंवा वेगवेगळ्या वस्तूंच्या सहाय्याने आपण चित्र काढू शकतो निसर्गचित्र वस्तूचित्र ही जी आहेत ते चित्रकलेतले काही प्रकार आहेत याबद्दल मला फारशी माहिती नव्हती त्या कार्यशाळेमुळे मुळे मला त्याबद्दल माहिती कळाली किंवा रंग कसे वापरायचे त्यामध्ये रंग एकमेकात मिसळ ळून नवीन रंग कसा तयार करायचा आणि हे सगळं मला तिथे शिकवायला मिळालं त्या कार्यशाळेचा माझा अनुभव हा खूपच म्हणजे खूप शिकण्यासारखा होता मला ते ती कार्यशाळा खूप आवडलीच आणि त्यातून खूप काही शिकले